तसं बघितलं तर मी कुडाळमध्ये राहतो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये आणि मी सिटीमध्ये राहत असल्यामुळे शहरी भागच आहे तसा हा त्यामुळे इथे नगरपंचायत असल्यामुळे आमच्याकडे तरी तशी काही संस्कृती नाही ज्यामध्ये नृत्य हे केलंच जातं हां पण असे काही सणवार आहेत जिथे आपण गरबा खेळतो म्हणजे नवरात्रीमध्ये गरबा खेळतो तो ॲक्चुली ग्रुपमध्ये विषय येतो किंवा असं म्हणा की काही प्रोग्राम असतील ते डान्स कॉम्पिटिशन असतात किंवा समूहनृत्य स्पर्धा घेतात किंवा आपण शो करतो त्यावेळीच आमच्याकडे नृत्य केले जातं असं काही स्पेसिफिक आमची कुठची संस्कृती आहे जी धनगर असतील किंवा अदर संस्कृती म्हणा ठाकर समाज म्हणा शेतकरी समाज म्हणा हे आमच्याकडे तसे नृत्य करत नाहीत जसे आधी करायचे काही आहेत गावखेड्यांमध्ये म्हणजे मानगाव खोऱ्यात काही धनगर समाज आहे जो चपळी नृत्य करतो पण आमच्याकडे स्वतः मी असं कुठचं आमच्या समाजाचं मराठा समाजाचं असं कुठचं नृत्य नाही आहे जे आम्ही करतो